मी मराठीतून कधी अनुवादित केलेले नाही दुसऱ्या भाषेमध्ये परंतु मी कधी कधी लिखाण करते जसं भागवत आहे धार्मिक हे की रामायण आहे किंवा याच्यावर मी कुठे ऐकलं तर ते मात्र मी ते लिखाण करून ठेवत असते आणि मला हे की एकतर गाण्याचा छंद आहे त्याच्यामुळे कुठलंही गाणं वगैरे ऐकलं की ते पण मी लिहिते